मी माझा संग्रह चांगल्या तऱ्हेने करतो आणि रचना पण छान करतो मला संग्रह करायला खूप आवडतो कारण मला संग्रहामध्ये इंट्रेस आहे आणि रचना स्वतःचे मत मांडते मी चांगल्या तऱ्हेने किंवा एखादी कथा किंवा एखादा अभंग किंवा एखादी कविता जे आहे मनातलं ते त्यामधे मी किंवा मला डायरी लिहाय लिहायला खूप आवडते ती सांभाळून ठेवायला चांगल्या तऱ्हेनं कधी न कधी काम पडतो त्यामुळे चांगल्या तऱ्हेनं संग्रह करायचा चांगली रचना करायची आणि आपल्याला भविष्यात त्याचं काम पडू शकतो त्यामुळे चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित सांभाळून जवळ ठेवून द्यायची कदाचित काम पडलं तर आपण ती तेव्हाच्या तेव्हा घेऊ शकतो आणि त्याची मांडणी किंवा काही मुद्दे पाठ करून ठेवायचे किंवा रायटिंग करून ठेवायचे जेणेकरून आठवण म्हणून राहू शकते